नक्षत्रानं तारखे म्हणजे जे महिन्याच्या दहा तारीख पंधरा तारीख आणि वीस तारीख पंचवीस आणि तीस तारीख या महिन्याच्या शेवटी शेवटी चांगल्या राहतात त्यामुळे त्या आणि त्या लक्षात पण राहतात